शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं पीक आणि त्या पीकापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची जनावरं हे खूप महत्त्वाची ब गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी त्यांची सुरक्षितपणे आणि मानवते प्रक्रियेमध्ये सुविधामध्ये कसे नेते जातील नेले जातील ह्याचा ते खूप विचार करत असतात त्यांचा पहिला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बाबा जे जनावर असतात त्या जनावर त्यां त्यांना ल खूप प्रिय असतं शेतकऱ्यांसाठी शेतकरी ज ज्या गोष्टीला जास्त जपत नाहीत तेवढं जनावरांसाठी जपत असतो आणि त्यांना म्हणजे त्यांची पुरेशी जागा किंवा आयोजन प्रबा प्रदान करणे तणाव कमी करणे ह्या गोष्टी खूप होत राहतात जनावरं सांभाळण्यामध्ये तर शेतकरी हे सु सुलभपणे खूप काय म्हणावं त्याला सुलभपणे व्यवस्थित त्यांना क हे दिशा दाखवून व्यवस्थित हे करून तर शेतकऱ्यांचं हे काम करू शकतात त्याने